भाज्यांसाठी वेगवेगळे बियाणे गोळे गोळा करत असताना आजकाल वेगवेगळी दुकाने बाजारात आहेत तेथूनही बियाणे गोळा केली जातात परंतु आमच्या आजी ज्यांनी पन्नास वर्षापासून बियाणे साठवून ठेवली आहेत जी अत्यंत जुनी आणि ज्याला आपण गावठी अशी म्हणतो अशी ती बियाणे आहेत त्याचा वापर आम्ही नियमित करतो बियाणी ही गोमूत्रात बुडवून नंतर त्याचे रोपण करतो जेणेकरून त्याची उगवणक्षमता अत्यंत चांगली आहे चांगली असते गोमूत्र हे आम्ही देशी गाईपासून असलेलं देशी गाईचंच गोमूत्र घेतो कारण त्याचा वापर जर केला तर निश्चितच तो चांगल्या प्रकाराने होतो रोपे करत असताना ती गादी वाफ्यावर म्हणजे आपली जमीन नांगरून वखरून त्याचा गादी वाफा तयार करायचा आणि त्यावर ती तयार करतो त्याचबरोबर काही रोपे ही आम्ही नर्सरीतूनही आणतो कारण काही रोपे ह विशिष्ट तापमानाला अत्यंत चांगल्या प्रकारे तयार होतात जे आपल्याकडे नसतात त्यामुळे नर्सरीतनंही रोप विकत आणतो परंतु आपल्या घरी जी आपण रोपे तयार करतो ती गादी वाफ्यावर तयार करतो आणि आमच्याकडे असलेली जुनी बियाणे आणि दुकानातून आणलेली बियाणे यापासून ती करतो धन्यवाद